माझ्या घरी पाहुणे आले होते माझे सर्व नातेवाईक आले होते तेव्हा मम्मी पप्पा घरी नसल्यामुळे स्वयंपाक मलाच करावा लागेल आणि मी स्वयंपाक खूप छान प्रकारे बलब बनवला होता तसा तर मला स्वयंपाक जमं नसेल पण मी मोबाईलवरून बघून बघून खूप छान स्वयंपाक केला होता आणि भाजी पोळ्या सर्व शिरा गोड पदार्थ तिखट भात वगैरे सर्व व्यवस्थित केले होते आणि माझ्या नातेवाईकाला ते मी स्वयंपाक बनवलेला खूप आवडला होता त्यांनी मला विचार विचारपूस पण केली की हा तू स्वयंपाक कशा प्रकारे बनवला खूप मस्त स्वयंपाक केला आणि दबल पुढच्या वेळेस जर आम्ही आलो तर तेव्हा पण तूच स्वयंपाक करशील आणि छान त्यांनी माझी खूप तारीफ केली